मा माझ्या पॅन कार्डला ना एक नवीन मोबाईल नंबर ॲड करायचा आहे नवीन अपडेट करायचे आहे त्यासाठी मी तुम्हाला माझं जुनं पॅन कार्ड आणि आधार कार्ड माझं पासपोर्ट साइज फोटो आणि जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते मी सोबत घेऊन आलेय ते ते कागदपत्रे घेऊन मला त्याचं माझा पॅन कार्ड नवीन पद्धतीने अपडेट करायचांय आणि जो माझा नवीन लँडलाईन क्रमांक आहे तो त्याला कनेक्ट करून घ्यायचाय तो मला किती दिवसात भेटेल आणि कसा भेटेल प्लीज थोडं अपडेट करून द्याल ना